परवाच माझी बालपणीची मैत्रिण अर्चना आली होती माझ्याकडे मस्त शिरा आणि खमंग बटाटेवडे मी केले होते शिरा तर तिने भरपूर खाल्ला पण बटाटेवडे पण खूप खाल्ले आणि म्हणाली की मला कृती पाठव गं मला असे बटाटेवडे जमत नाहीत म्हणलं ठीक आहे दुसऱ्या दिवशी लिहायला बसले बरं आता असं मला वाटलं की तिचं आणि माझं वय समान असल्यामुळे तिला ही गोष्ट माहीत असेल ती गोष्ट माहीत असेल ती गोष्ट माहीत असेल हे कशाला लिहायचं ते कशाला लिहायचं म्हणून मी बेसिक पाककृती पाठवली ती म्हणाली अगं काय अशी अर्धवट पाठवते सिक्रेट्स ठेवतेस का स्वतःची म्हणलं अगं ह्या बेसिक गोष्टी आहेत तुला माहिती असती ती म्हणाली नाही गं खरंच मी बरीच वर्ष अमेरिकेत राहिले त्यामुळे मला हे काहीच माहिती नाही म्हणलं ठीक आहे आता अगदी बेसिकपासून पाठवते मग तिला सांगितलं बटाटे घ्यायचे धुवायचे उकडायचे बरं उकडताना पाण्यात घालून नाही उकडायचे ओले बटाटे बट कुकरमधल्या भांड्यात घालून उकडायचे म्हणजे त्याला पाणी सुटत नाही सालं काढून ते हाताने कुस्करून घ्यायचे आता त्याचा मसाला तयार करायचा तिला म्हणलं बाई अमेरिकेत राहिल्यामुळे तुमचं तिखट खाणं कमी झालं आहे का ती म्हणली अगं काय म्हणतेस परवा तुझ्याकडे मी चार बटाटेवडे खाल्ले तू असं काही विचारू नकोस मला म्हणलं बरं ठीक आहे प्रत्येक बटाट्याला दोन मिरच्या अशा मापांनी मिरच्या घ्यायच्या मग चिरलेली कोथिंबीर कढीपत्ता आलं लसूण यांची पेस्ट आलं लसूण मिरची कढीपत्ता याची मी डायरेक्ट पेस्टच करते भरपूर कोथिंबीर चिरून त्याच्यात टाकते कच्चा कांदा टाकते आणि त्याचं छान मीठ घालून मिश्रण बनवते मग काय चव बघायची कारण चव बघितल्याशिवाय आपल्याला कळत नाही तिखटाला कमी आहे मिठाला कमी आहे जास्त आहे ते चव बघायची आणि त्याचे गोळे करून सेट करायला ठेवायचे बरं का ऐन वेळेस गोळे नाही करायचे गोळे करायचे ते छानपैकी सेट करायला ठेऊन द्यायचे एका डब्यात घालून मग आपल्याला त्याचं कोटिंग बनवायचं आहे मी तिला सांगितलं आगं माझी बेस माझं बेसन जे आहे ना ती डाळ दळून आणायच्या आधी मी खमंग ती हरभऱ्याची डाळ भाजलेली असते त्याच्यात थोडेसे नावापुरते जिरे घातलेले असतात त्यामुळे माझं बेसनाची न वडे किंवा भजी खमंगच होतात तेही तिला ती टिप पण तिला खूप आवडली मग ते भिजवते त्याच्यामध्ये ओवा घालायचा थोडी कोथिंबीर किंचितशी हळद हिंग थोडं तिखट असं घालून मस्तपैकी ते सार भिजवून ठेवायचं मग नंतर ज्यावेळेला तुम्ही येणार आहात किंवा कोणी पाहुणे येणारे आहेत किंवा घरची मंडळी ज्या वेळेला खाणार आहेत तेव्हा गरम गरम वडे करायला हवे आहेत की नाही मग ती म्हणाली अगं मागे एकदा मी वडे केले होते ना तर खाली कढईला चिकटूनच गेले अगं वडे मग मी तिला म्हटलं अगं पूर्ण ताव आल्याशिवाय त्याच्यात वडा सोडायचा नाही मग काय करायचं बरं का पहिल्यांदा गॅसवरती कढईमध्ये तेल घालून ते तापवाय ठेवायचं पुरेसं अगदी छान भा तेल तापलं पाहिजे मग गॅस बारीक करायचा आणि मग एक एक मघाशी करून ठेवलेला गोळा त्या पिठात घालून मस्त खमंग वडे तळून घ्यायचे बरोबर आहे ना तिने करून बघितले बरं का असेच आणि तिला प्रचंड आवडले ती म्हणाली आता माझ्याही पाहुण्यांना मी हेच करेन मग मी तिला म्हटलं अगं मला पण बोलव पाहुणा म्हणून आणि मला पण घाल तुझे वडे खायला तर होय म्हणाली अशाप्रकारे अनेक मैत्रिणी येतात त्यांना खूप पदार्थ वेगवेगळे आवडतात आणि त्यांना मी अगदी बेसिकपासून सगळ्या टिप्स बरोबर सगळी पाककृती सांगते